हॅलो हा सर बोला हा सर मी बोलतो आहे ओके ओके ओके सर हे किती दिवस झालं तुम हे म्हणजे किती दिवस झालं तुम्ही आता घरामध्ये आहेत त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मी म्हणजे तसं दिलीगिरी सध्या तर दिलगिरी व्यक्त करून मी काय करतो सर एन डी आर एचची टीम एक पाठवतो जेवढं होईल तेवढं तुम्हाला जे काय तुमच्या खाण्यासाठी जेवढं काय साहित्य उपलब्ध करून देता येईल तेवढं मी दे द्यायला लगेच आदेश देतो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला त्या त्या त्या ठिकाणाहून काढून एक सेफ ठिकाणी तुम्हाला मी शिफ्ट करण्यासाठी जेवढी काही प्रयत्न करता येतील इमिडिएटली ते मी करेन आणि मी तेसे आद लगेचचं मी आपत्कालीन नंबरवर सगळ्यांना हे आदेश देऊन हे काम मार्गी लावून घेतो सर जे काही नुकसान झालेले आहे तेवढी नुकसान मी शा प्रशासनाला त्याचं काही अपडेट देऊन जेवढी काही मदत करता येईल श शासनाकडून तेवढी तुम्हाला मदत घर असो खायन खा आपलं नि आपलं उदरनिर्वाह भागवण्याच्या ज्या गोष्टी आहेत तेवढ्या मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी जे काय करता येईल तेवढं मी माझ्याकडून मा एक ना कलेक्टर या नात्यानं मी तुम्हाला ते प्रो प्रोवइड करेल मी चालतंय मी माझं ते सहकार्य नाही ती माझी ड्युटी आहे मी ते करेल मी माझ्याकडून जेवढं काही बेस्ट करता येईल जे काही माझ्याकडून हां हां मग ते मी आरोग्य खात्याला ते सुद्धा हो सर मी त्या आरोग्य खात्याला लगेचचं सूचना देऊन ते पण मार्गी लावेल ओके ओके ओके